नृत्याबद्दल कोण कुठला गैरसमज असेल कोणाच्या मनामध्ये असं मला बिलकुल वाटत नाही कारण नृत्य करणे हा एक चांगला व्यायाम आहे हे शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्यसाठी फायदेशीर आहे डान्समुळे आपला मूड सुधारतो डान्स आपल्याला लवचीक बनवते मानसिक आणि भावनिक आरोग्यसाठी खूप फायदेशीर आहे तर कुठला गैरसमज असेल कोणासाठी असं मला बिलकुल वाटत नाही उलट हे आपल्या हृदयाचे ठोके स्थिर करते ह्यामुळं हृदयाचा धोका कमी होतो रक्तवाहिन्यांसंबंधी व्यायाम करतात तेव्हा आपली तग धरण्याची क्षमता सुधारते दम देखील लागतो हाडे आणि स्नायूंच्या दैनंदिन जीवनाच्या दुखापतीपासून दूर राहण्यासाठी लवचिक स्नायू असणे खूप आवश्यक आहे जर आपण तरुण वयातच डान्स करायला सुरुवात केली तर आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे ते किमान एक तास तरी रोज प्रत्येकाने नृत्य केले पाह्यजे आणि मेन म्हजे नृत्यामुळे स्मरणशक्ती वाढते आपल्याला मानसिकदृष्ट्या आपण खूप निरोगी राहतो नृत्यामुळे आणि नृत्य केल्यामुळे कॅलरीज आपल्या झपाट्याने कमी होतात